वास्तविक पाहता आजकालच्या पालकांना आपल्या पाल्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही किंवा त्यांना त्यामधील अनुभव नसल्यामुळे बरेचसे पालक हे शिकवणी वर्गाकडे त्यांचा ओढा वाढलेला दिसून येतो तसं जर पाहिलं तर शाळेतील शिक्षक हे प्रशिक्षित शिक्षक असतात त्यांचा अनुभवसुद्धा मोठा असतो तरी पण पालकांचा सध्याच्या परिस्थितीत परिसरामध्ये जी मुलं शिकवणी वर्गात जातात आणि त्यांना वाटतं की शिकवणी घेतल्यामुळे माझा मुलगा अतिशय चांगल्या प्रकारचे गुण घेऊन उत्तीर्ण होईल परंतु हा समज माझ्या दृष्टीने हा तितकासा योग्य वाटत नाही मुलगा जर त्यानं मनावर घेतलं तर कुठेही तो शिकून आपलं अध्यापन हे यशस्वी करू शकतो तरी पण आता हे जे परिसरातला जो परिणाम आहे हे जे फॅड पालकांच्या डोक्यामध्ये शिरलेलं आहे की शिकवणी लावली की मुलगा हा चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो परंतु हे शंभर टक्के बरोबर नाही मुलांनं पालकानं जसं आपण इतर कामामध्ये वेळ देतो ज्या प्राधान्य वेळे आपल्या वेळेचा प्राधान्यक्रम पालकानी जर ठरवला आणि आपल्या वेळेतला वेळ काढून विद्यार्थ्यासाठी पाला पाल्यासाठी खर्च घातला व शिक्ष वर्गशिक्षकांच्या विषय शिक्षकांच्या मुख्यध्यापकांच्या सानिध्यात राहून अधूनमधून आपल्या पाल्याची चौकशी जर केली तर मला वाटत नाही की विद्यार्थी हा शाळेत शिकूनसुद्धा इतर विद्यार्थ्यापेक्षा मागे राहू शकेल वि आपले विद्यार